अलीकडच्या वर्षामध्ये गतवर्षीपेक्षा सात टक्केपेक्षा अधिक जी डी पी यावर्षी वाढलेला आहे असा अंदाज व्यक्त केला आहे देशात एकूण छत्तीस राष्ट्र आहेत या राज्यांपैकी पन्नास टक्के राज्य हे फक्त दहा टक्के एवढाच उत्पन्नाचा वाटा त्यांना आहे उर्वरित पन्नास टक्के राष्ट्र यांना वाटा नव्वद टक्के एवढा आहे अर्थातच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एकूण प्रमुख अठरा राज्य हे आपलं चांगलं कार्य त्या ठिकाणी बजावतात भारतीय अर्थव्यवस्था ही सिमेंट पेट्रोल रिफायनरी प्राकृतिक गॅस तसेच वीज अशा मोठ्या उद्योगांमध्ये त्यांना त्यांच्या फरकाने या अर्थव्यवस्थेला गती मिळाली दिसून येते अर्थक्षेत्राला इंटरनेट बँकिंग डिजिटल पेमेंटमुळे बराच असा फायदा झालेला आहे त्यामुळे लोकांच्या ठिकठिकाणी पैसे देण्यासाठी ज्या जो सुविधा भारत सरकारतर्फे काढण्यात आल्या होत्या त्या यशस्वीरित्या पूर्ण भारतभर पसरलेल्या आहेत या अर्थ क्षेत्राला इंटरनेट बँकिंग डिजिटल पेमेंटमुळे एक हातभार लागलेला आपल्याला दिसून येतो जनसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत या डिजिटल पेमेंटमुळे बदल घडून आलेले आहेत या पेमेंटला लोकांनी अधिकच पस पसंती देण्यास सुरवात केलली दिसून येते व हे अधिकच पद्धतीने सुलभ व स्वच्छरित्या व्यवस्थित असे झालेले आपल्याला दिसून येते आणि अलीकडच्या वर्षामध्ये आपण जर पाहायला गेलं तर भारताची जी अर्थव्यवस्था विकास झाला तो अर्थव्यवस्थेचा विकास हा अनेक क्षेत्रांमुळे झाला त्यामध्ये शेती क्षेत्रसुद्धा येतं आपलं व्यापार क्षेत्रसुद्धा येतं आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमुळे त्या ठिकाणी आपला वे योग्य तो विकास झालेला आपल्याला व्यवस्थित दिसून येतो